भारतातली शिक्षण व्यवस्था बऱ्या प्रमाणामध्ये चांगली आहे परंतू जे बाकी देशातले आहे त्यामधले आपल्या भारतापेक्षा जास्त चांगल्या प्रकारात तिथे शिकवले जातात चांगली सुविधा तिथे फॅसिलेटेट आहे कारण आपल्या भारतामध्ये जे विद्यार्थी लोक आहे आपल्या भारतातले ते दुसऱ्या देशामध्ये शिकायला जातात कारण त्यांना सर चा शिक्षणाची चांगली व्यवस्था जी आहे चांगल्या प्रमाणातले शिक्षण उच्च दर्जाचे शिक्षण भारतामध्ये दिलं नाही जात तर ते सर्वजण दुसऱ्या देशात जाते जसेत की युएसए आहे अँड दुसरा आहे चायना जपान इतर देश वगैरे तिथे कळ कुठे शिक ज्यांना जिथे वाटते ते तिथे शिकायला जाते कारण त्या देशांची शिक्षण व्यवस्था बऱ्या प्रमाणामध्ये चांगली आहे तर माझ्या मते आपल्या भारतामध्ये जी व्यवस्था दुसऱ्या देशांमध्ये आहे आणिक ज्या कारणामुळे आपल्या भारतातली मुलं दुसऱ्या देशामध्ये शिकायला जातात तर ती सर्व व्यवस्था आणि सर्व शिक्षण पद्धती आपल्या भारतामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे आणि जे काही आपल्या आपल्या सरकारकडून होत असेल ते सर्व व्यवस्था त्या आपल्या सरकारने आपल्या भारतामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे